आम्ही सांगली ट्रेकरसोबत ट्रेकिंग करण्यासाठी जातो त्याचसोबतच आम्ही स्वतःदेखील ट्रेकिंगचे नियोजन करतो ट्रेकिंगला जात असताना सुद्धा व ट्रेकिंगचे नियोजन करत असतानासुद्धा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास हा करावाच लागतो ट्रेकिंगचे नियोजन करताना ज्या गोष्टींची दक्षता घेतली जाते ती सुरवातीला मी सांगतो आमचा ग्रुप आहे विश्रामबाग सांगली येथे त्यातून आम्ही वर्षातून चार ते पाच ट्रेकचं नियोजन करतो पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक गेले पंधरा ते सोळा वर्ष झाली त्याचं दरवर्षी जुलैमध्ये नियोजन असतं त्याच पद्धतीने इतरही ट्रेकचं नियोजन वर्षातून दोन ते तीन वेळा केलेलं असतं ट्रेकर्सना त्यांच्या ठिकाणाहून ट्रेकिंगच्या ठिकाणापर्यंत जाण्याकरता उत्तम अशी सोय केली जाते वाहनांची सोय केली जाते त्याचबरोबर या नियोजनासाठी पूर्वी काही टीम आमची जाऊन ट्रेकिंगची सर्व माहिती घेऊन आलेली असते त्यानंतरच नवीन ट्रेकर्सना घेऊन ग्रुपचं मोठ्या ग्रुपचं नियोजन केलेलं असतं ट्रेकर्सना घेऊन जात असताना त्यांना कोणत्याही प्रकारची उणीव भासता कामा नये त्यांना नेल्यानंतर तिथं वाटेमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर त्याची देखील दखल घेऊन त्याची पूर्व तयारी केलेली असते कोणी इन्जुअर झालं त्याकरता सोबत प्रथमोपचार किट ठेवलेले असतं त्यासाठी ट्रेकरांसोबत एखादं गाईड सोबत असतोच व ट्रेकरना व्यवस्थित रित्या सर्व माहिती दिली जाते वाटेमध्ये त्यांना एनर्जेटिक खाऊ दिले जाते जेवणाची सोय केली जाते मुक्कामाचे ठिकाण जर असेल तर मुक्कामाचे ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी त्यांना मोटिवेशन केले जाते व ट्रेक कंप्लीट करण्यासाठी मोटिवेशन दिले जाते त्यासोबतच मुक्कामच्या ठिकाणीसुद्धा त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणे याचे दक्षता घेतली जाते आम्ही बरेच ट्रेक केलेले आहेत पन्हाळा टू पावनखिंड हा ट्रेक गेली अकरा वर्ष मी स्वतः केलेला आहे त्यासोबतच राजगड टू तोरणा केलेला आहे राजगडसुद्धा सेपरेट केलेला आहे नळदुर्ग केलेला आहे सिंहगड केलेला आहे कात्रज टू सिंहगड केलेला आहे वासोटा केलेलं आहे असे बरेच ट्रेकिंग केले आहेत त्यानंतर आता रायगड केलेलं आहे उत्सुकता म्हणजे शिवनेरी या किल्ल्यावर जाण्यासाठी मी उत्सुक आहे जेथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला हा शिवनेरी लवकरच शिवनेरीचं ट्रेकिंगचं प्लॅनिंग आमचं करणार आहोत त्यासोबतच इतर अजून बरेच किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये ते सर्व किल्ले पाहण्याची माझी खूप इच्छा आहे सर्वांनीसुद्धा ट्रेकिंग करणे गरजेचे आहे धन्यवाद